यवतमाळ जिल्ह्यामध्ये शिरपूर या गावात एक प्राचीन शिवमंदिर आहे व गोंडराजे यांची राजधानी असलेला एक प्राचीन किल्ला पण आहे महाशिवरात्रीला तिथे भरपूर शिवमंदिर असल्यामुळे भव्य अशी यात्रा भरते त्यानंतर म्हटलं तर वणी तालुक्यामध्ये वर्झडी गाव आहे त्याला लागून जंगले आहेत त्या जंगलामध्ये जगदंबा मातेचे प्राचीन मंदिर आहे भरपूर असे निसर्गरम्य वातावरणामध्ये मंदिर आहे त्याव्यतिरिक्त बाबा कंबप्लोश जत्रा व भरते ते सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान मानले जाते बाबा कंबप्लोश अं या ठिकाणी त्यानंतर घंटीबाबा जत्रा भरते रंगनाथस्वामी जत्रा भरते त्यानंतर नवरात्र हा उत्सव भरपूर मोठ्या प्रमाणात इथे साजरा केला जातो त्यानंतर अंब् आंबेडकर जयंतीही चांगल्या प्रकारे साजरी होते पांढरकवडा येथील जगदंबा देवी संस्थान केलापूर हे भवानी टेकडी पिंगळाई देवी नादशक्ती पीठ हे इतर आपण धार्मिक स्थळं म्हणू शकतो अबोना तलाव जो आहे उमरखेड तालुक्यातील ते देऊळगांव या गावी क्षे नव्वद वर्षांपूर्वी स्थापित झालंय असं म्हटलं जातं आणि तिथे वाघामय देवी व महालक्ष्मी देवीचे म भव्य मंदिर आहे आणि त्यालाच लागून जंगले वगैरे पण आहे तिथे त्या जंगलामध्ये आजही वाघ वगैरे आपल्याला बघायला मिळतात तर ही कथा मला मा म्हणजे एवढंच मी सांगू शकतो यवतमाळबद्दल हा त्या व्यतिरिक्त बाभूळगाव इथे पण जगदंबा मंदिर आहे ते अतिशय पूर्व प्राचीन आहे असे म्हटलं जातं आणि सोळाशे सतराप्मध्ये सत्तरमध्ये ते बनलेलं होतं जगदंबा मातेचं मंदिर तिथे न नवरात्र म्हणजे आपलं जे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात येते ती नवरात्र व चैत्र नवरात्र दोन्ही नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो